मला ना संत्रे पाहिजे होते मीडियम पाहिजे मीडियम

हो का आणि त्याच्या वरची व्हरायटी दोघामध्ये डिफरन्स काय तसं साईजमध्ये डिफरन्स आहे हां हो का ठीक आहे ना अवे एक मला बल्कमध्ये घ्याना तर तुम्ही किती डिस्काउंट द्यान मला ही तर खूपच कमी डिस्काउंट झाला ना तुमच्याकडून मला बल्कमध्ये घ्यायचा म्हटलं बघा मला तुमच्याकडूनच घ्यायचा आहे तर तुम्ही मला एक नाही का एक एक चांगलावाला तुम्ही मला अमाऊंट सांगा सातशे पन्नासपर्यंत हो का तर तुम्ही तर तुम्ही होम डिलेव्हरी देणार मला का मला घ्यायला यावं लागेल घ्यायला यावं लागेल त्याचे पण चार्जेस तुम्ही करणार का मला तीन पेटी तरी पाहिजे हं ठीक आहे ना मी तसं मग तुम्हाला कळवते ठीक आहे चला ठीक आहे मी तसं विचार करते बारंच तुम्हाला तसं सांगते मी ठीक आहे